हॅलो अभी काय करत आहे काल बघितलं पूजेला काय काय झालं ते अरे काय त्या लहान लहान मुली त्यांचं काय ते ड्रेसिंग सेंस काय कल्चर काय राहिलं आहे का मराठीपणा काय राहिलं आहे की नाही मारा मराठीची महाराष्ट्रांची काय बोलायचं अरे त्या मुलींना म्हणजे त्या मराठी फॅमिली बॅग्राऊंड असून सुद्धा त्यांना मराठी उत्तर देता येत नव्हतं मी मराठीत बोललो तरी त्या इंग्लिश झाडत होत्या म्हणजे काय ह्यांना वेस्टर्न कल्चर म्हणजे काय ह्यांना काय एक रुबाब वाटतो का वेगळा हो ना आणि मराठी असून सुद्धा मराठी संस्कृती जपायला त्यांना जड जात आहे मराठीत बोलायला त्यांना जड जात आहे म्हणजे काय आता मला एक सांग आपली मुंबई मुंबई राहिली नाही का रे मराठी या ऐवजी जास्त बाकीच्या इकडचे तिकडचेच येऊन जास्त तिकडे राहायला लागले आहेत का ते झालं हो ना म्हणजे आता कालचंच उदाहरण बघ एवढं पूजेसाठी आलाय पूजेला तरी चांगलं नीट ड्रेसिंग करावं वेस्टर्न ऐवजी आपलं कल्चरल काय तरी घालावं चला साडी नाही नेसू शकत पण तुम्ही ॲटलिस्ट पंजाबी ड्रेस तरी घालू शकत होता पंजाबी सूट जे बोलतो ते आपण ड्रेस आता बघ ना मॉलमध्ये जरी गेलो ना आपण आजूबाजूच्या तरी पण बघ ना मराठी बोलणं म्हणजे किती डिग्रेडिंग वाटतं स्वतःला किंवा ते असं आपल्याला फील करून देतात की तुम्ही मराठी किती तुच्छ आहात तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही तुम्ही शिकलेलेच नाही आहात असंच फील करून देतात ते

हो ना म्हणजे मग बघ ना शी काय कळतंच नाही यार याचं काय चाललं आहे हो तू आज येणार आहेस ये ये आज मॉलमध्येच जाऊ मॉलमध्येच जाऊ आपण चल चल भेट संध्याकाळी